आमचा भाग खेडेगांव असल्यामुळं लोकं गाड्या टुव्हीलरवरनंच तालुक्याला जातात पुन्हा जिल्ह्याला पण गाडीवरनंच जातात आणि दोघं असल्यामुळं दोघं जातात गाडीवरनं आणि असं फिरायला वगैरे जायचं असलं तर मिनी बस असं करून सगळ्या बायका माणसं देवदर्शनाला फिरायला लांब लांब असं दोन चार दिवसाच्या ट्रीपला जातात खेडेगावातल्या बायका माणसं फिरायला जातात किवा एका दिवसाची पण ट्रिप असते ट्रॅक्स करायची आणि जायचं गावाला गावाला जायचं असलं तर ट्रॅक्स करतात असं फिरायला आवडतं छोट्या गाडीवरनं टुव्हीलरनं आवडतं आम्हाला फिरायला म्हणजे मोकळ्या असं हवेत बरं वाटतं आहे आम्ही तालुक्याला जातो जर आठवड्याला काहीतर आणायचा असेल तर हे जातो आम्ही गाडीवरनं लोकं पण टुव्हीलरवरनंच जास्त जात आहे ते दिसतात आणि जर बाहेर जायचं असेल तर गाडी करतात लांब लांब जात आहे असं करत आहे ते गावातील लोक त्यांला आवडतं त्यामुळं आम्हाला पण आवडतं तर आम्ही जातो आम्ही फिरायला कधी कधी भाड्यानं गाडी करायची जायचं असंच ते लांब लांब